जेव्हा कोविड आला होता त्या कोविडच्या महामारीच्या पायी प्रवास काय आणि पर्यटन काय लॉकडाऊनच लागला होता लॉकडाऊननं तर सर्व बंदच होता आमच्या इकडे ज्याच्या बादमधे जेव्हा लॉकडाऊन खोलला तरी बोहोत जास्त म्हणजे दुकानं कमी लागले लोक बाहेरचं खात नाही होते तर आमचे दुकानं ठप्प पडून गेले लोक येतंच नाही होते येत होते तर नुसते मास्क घालून एवढा चांगला की आम्ही मास्क विकणं चालू केलं होतं तर थोडी आमची कमाई झाली पण जे आमचे स्पेशल इकडे ठिकाण आहे ठीक आहे जसं आमच्या इकडे फुटाळा तलाव आहे अंबाझरी आहे स्वामीनारायण मंदिर आहे कोराडी आहे अशा जागेत लोक येत नाही होते येत होते पण खूप कमी लोक येत होते त्याच्यानं कसं आहे आमचे धंदे चालासाठी नाही लागले तर खूप बेकार परिस्थिती होती कोविडच्या वेळेस आमची